आजकाल भारतातील लोक तसं म्हटलं तर जे कोरियनकडचे लोक आहेत म्हणजे आजकालचे जे नवयुवक आहेत आजची जी नवयुवी पिढीका आहे जे म्हणजे भारतातील स्पेशली तर त्यांना कोरियाचे जे कोरियन ड्रामाज किंवा आपण बी टी एस म्हणू जे की एक कॉन्सर्टचे बॅ बँड्स आहेत तर त्यांना त्याबद्दल खूप जास्त उत्साह निर्माण होतो त्यांना भारतातली गोष्ट सोडून तसं म्हटलं तर बाहेरच्या देशातले नवीनवीन गोष्ट जे आहेत ते त्यांच्यागळी जास्त उतरतात त्यांना त्याबद्दल खूप जास्त उत्साह निर्माण होतो आणि जर भारतातले गोष्ट म्हटली तर त्यांना आजकालचे म्हणजे जास्तीत जास्त लोक आहेत त्यांना बॉलीवूडपेक्षा जे की आंध्रकडचे किंवा तमिलकडचे जे पिक्चर्स वगैरे जे मूवीज वगैरे बनतात ते जास्त पाहायला इंटरेस्ट येतो कारण की मनोरंजनची गोष्ट म्हटली तर

ते खूप चांगल्याप्रकारे त्यांची भूमिका निवडतात कारण की जे बॉलीवूडचे आजकालचे आहेत जे हिंदी चित्रपट ते जास्त जास्त लोकांना आवडत नाही खास कल की भारतातल्या लोकांना तर ही एक गोष्ट आहे जी लोकांना मनोरंजित करते जे आंध्र प्रदेश वगैरेचे मूवी आहे तिकडच्या साईडचे तर ते त्यांना बघायला खूप आवडतीन आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर इकडचं जेवण भारतातील जेवण तर भारतातील म्हणजे अशी जर आपण अकोल्याबद्दलच म्हणू तर अकोल्यात आधी म्हणजे कोरियन फूडबद्दल काही माहिती नव्हती कोणाला वेगन फूड किंवा अमेरिकन फूड जे आपण म्हणतो तर अशी जी गोष्टी आहेत ते आधी नव्हत्या पण आता जर आपण त्याबद्दल बघितलं जर आपण थोडंसं अकोला फिरलो तर आपल्याला सर्व सुविधा इथे उपलब्ध होतात याप्रकारे जो आपला भारत आहे जे भारतातील लोक आहेत स्पेशली जो अकोला आहे तो खूप जास्त म्हणजे डेवलप झालेला आहे आधीपेक्षा हा जो म्हणजे म्हणजे आता इतक्यात जो टाईम आहे आपण ज्याला म्हणू शकतो ते खूप चांगल्याप्रकारे झालेला आहे आणि असेच खूप सारे डेव्हलपमेंट्स आलेले आहेत अकोल्यातसुद्धा जे की लोकांना मनोरंजन करतात किंवा सर्कस वगैरे आपण बघतोस तर ते आता अकोल्यात यायला सुरू झालेला आहे लॉकडाऊननंतर तर अजूनच म्हणजे लोक त्याला उत्साह घेतात तर तेसुद्धा एक मनोरंजनचा मार्ग बनलेला आहे त्यांच्यासाठी तर इतकंच